आमच्या इकडे गोड पदार्थ बालुशाही जिलबी पेढा गुलाबजामून काजूकतली आईस्क्रीम कलाकंद श्रीखंड बदाम शेक लाडू बेसन लाडू बुंदी लाडू गोडबुंदी मोतीचूर रव्याचे लाडू आनारसे सोनपापडी शेंगपट्टी गुळपट्टी साखर गुळ ऊसपाक म्हैसूर पाक गुळपाक पुरणपोळी खीर बासुंदी तिळाच्या पोळ्या असे आमच्या इकडे गोड पदार्थ असतात गोड गोड पदार्थ खूप छान छान पदार्थ चकल्या चक्या